भारतामध्ये धर्माचं स्थान तर खूप मोठा आहे कारण की सगळेच लोक आपल्या धर्माला खूप मानतात सगळे टॉपवर ठेवतात ते आणि प्रत्येक लोक आपापल्या धर्माचे खूप आदरभाव करतात फारसे तर मला धर्माचं नावं नाही माहिती पण बौद्ध झालं सीख झालं मुस्लिम ईसाई हे एवढे आहेत धर्म तर मला असं वाटतं की भारतात जेवढे पण धर्म आहेत आणि धर्म कोणी बनवले माणसांनीच बनवले तर मला असं वाटतं की सगळे माणसं मिळून सगळ्या धर्माचं आदरभाव केला पाहिजे आदर निर्माण केला पाहिजे नंतर कसं होतं की तो दुसरा धर्माचे त तो त्या धर्माचा अपमान करते असं नको व्हायला पाहिजे हे मला स्वत हून वाटते आणि धर्म म्हणजे प्रत्येक धर्म आपल्याला वेगवेगळं वेगवेगळं काही शिकवत असते सर्व धर्माचा आदर करणं शिकवते मान माणूस म्हणून कसं जगायचं आपल्याला हे शिकवतात दुसऱ्या लोकांशी आपण संवाद कसं करायला हे शिकवतात जीवनात आपण कसं प्रवास करायला पाहिजे हे शिकवतात तिथून बौद्ध धर्माचं म्हटलं तर बौद्ध धर्माचं एकच सिद्धांत आहे तुम्ही म्हणजे शिलाचं पालन करा शिल म्हणजे काय पंचशीला आहेत त्याच्यात तर ते शिलाचं पालन केल्यावर मला असं वाटतं की सगळ्यांचं म्हणजे एकदम जीवन जीवन काथ जीवनकथा आहे ती जीवनकथा एकदम सिमप्लिसिटीने जाईल त्या त्यांच्यामध्ये जसं की प्राणी प्राणी पशूंची हत्या नाही करणार मी खोटं नाही बोलणार चोरी नाही करणार हे मॅक्झिमम धर्मामध्ये शिकवले जातात तर हे धर्मांमध्ये काय माणसांना नवीन नवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न का आहे तर सगळ्या लोकांनी सर्व धर्माप्रती आदरभाव निर्माण केला पाहिजे त्यांना विकसित केलं पाहिजे आणि नको ते अपमान नको करायला पाहिजे कोणत्याही धर्माचा असं मला वाटतं